हॅलो हां जी एस टी ऑफिसमध्ये फोन लागला आहे हो हो ठीक आहे ठीक आहे हां तेथेच आहे का अच्छा तर असं काम आहे का तुम्ही जी एश टी अर्जाचा तुमच्याकडं जो हे दिलेला आहे अर्ज सादर केलेला आहे तर मला तो व्यावसायिक कामासाठी अर्जंट लागतो आहे तो मला कधीपर्यंत मिळेल म्हणजे त्याचा मला तपशील पाहिजे होता तुमच्याकडून ओके ठीक आहे ठीक आहे चालेल हां हां हां बरं ओके ओके ओके ठीक आहे तुम्ही पाठवशाल अच्छा अच्छा बरं ठीक आहे मी किलेक्ट करून घेतलं जाईल ओके ठीक आहे ठीक आहे चालेल

ठीक क कधीपर्यंत पो कळवशाल मला ते कळवशाल अच्छा आ अच्छा ठीक आहे काय अडचण नाही येणार ना हां नाही मला ते कामासाठी पाहिजे होता ना अर्जंत माझ्या व्यावसायिक कामासाठी ज एश टी अर्ज पाहिजे मला तो बरं बरं ठीक आहे चालेल ओके थँक्यू ओके देशाल लवकर द्या ओके